सर्वात जास्त विकासासाठी जे आपण अर्थव्यवस्था हातभार लावतो ती म्हणजे आपली नोकरी झाली महसूल झाली गुंतवणूक झाली आपण गुंतवणूकमध्ये सर्वात जास्त आपण व्याजासाठी पैसे टाकतो की त्याने आपली अर्थव्यवस्था वाढेल म्हणजे जे राज्यात जे व्यवसाय होतात ते आपण काही स्थानिक अर्थव्यवस्थासाठी आपण हे करतो पुन्हा साठी टाकतो महसूल झाले नोकरी झाली नोकरीक्त खूप हे आहे आता जसे गव्हर्नमेंटच्या काही व्हॅकेन्स्या जास्त निघत नाही आहे निघत नाही असल्यामुळे नोकरीचं प्रकार नोकरी खूप कमी आहे पण कसं आहे नोकरी नोकरी असते कसं नोकरी असली तर आपल्याला बरेच आपलं जे पगार रहातो तो पूर्णपणे मिळतो काही कशामध्ये कमी जास्त होत नाही आणि तेच आपण प्रायवेटमध्ये करतो म्हणलं तर कसं थोडंसं लेट झालो की दिवसा हे कट दिवस कटतो म्हणजे सुट्टी लागते आपली अपसेंटी लागते त्यामुळे आपला पगार पण कमी होतो म्हणून जे स्थानिकमध्ये जे आपलं हे रहाते अर्थव्यवस्था वाढविणे विकासासाठी ते आपल्याला नोकरी अती महत्वाची आहे